हॅलो श्रीराम हॉटेल आपण कोण बोलत आहे

आमच्या इथे ना सगळ्यात उत्तम म्हणजे आमची मिरची भाजी आणि भाकरी ही सगळ्यात फेमस आहे सकाळी जर नाश्त्याचं म्हणाल तर आमच्या इथे मिसळ पाव खूप प्रसिद्ध आहे हो आमच्या इथे मुगाच्या डाळीचा शिरा हा खूप छान आणि खूप स्वादिष्ट बनतो मुगाच्या डाळीचा शिरा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या इथे येऊन त्याची चव घेऊ शकता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मिसळ पाव आमच्या इथे आणि रस्सा पोहे हे नागपूरची फेमस आहे ते आमच्या इथे अग अतिशय चवदार बनतात तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर ही करू शकता तुम्ही जिथे आता सध्या आहात आम्ही तिथे ही तुम्हाला जे हवं आहे ते डिलिव्हर करू शकतो किंवा तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊन प्रत्यक्ष आस्वाद घेऊ शकता हो अतिशय ताजं आणि उत्तम तुम्ही आल्यावर आल्यानंतर तुम्हाला अगदी गरमागरम डिश सर्व्ह करण्यात येईल आम्ही आधी काहीच बनवून ठेवत नाही जेव्हा कस्टमरची ऑर्डर येते तेव्हाच आमच्या किचनमध्ये बनवलं जातं नाही नाही असा नाही नाही नाही तुमचा गैरसमज आहे असं आमच्या इथे काहीच होत नाही आमचं खूप प्रसिद्ध अगदी नव्वद वर्षापासूनचं हॉटेल आहे आजपर्यंत तशी कंप्लेंट कधी आली नाही धन्यवाद